डेट एफ्रिल नाईन्टीन नाईन्टी फोटीन्त ऑक्टोंबर एटीन ट्वेंटी सेवेन थर्टीन्त ऑगस नाईन्टीन नाईन्टी फिफ्टीन्त ऑगस नाईन्टीन फोटी सेवन टू ऑक्टोंबर नाईन्टीन ट्वेंटी